भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात यामध्ये प्रत्येक धर्माची एक धार्मिक संस्था असते ते तिथे मंदिर असो मस्जिद असो किंवा दर्गा किंवा गुरुद्वार असो यामध्ये वेगवेगळेचे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये काही मंदिरांमध्ये भजनाचा कार्यक्रम असतो कीर्तनाचा असतो किंवा चर्चमधे जर असेल तर रविवारच्या दिवशी त्यामध्ये वेगवेगळे प्रार्थना किंवा तिथे सभेचे आयोजन केलेले असते तसंच दर्गा म्हटलं तर तिथे कव्वाली येतो मशिदी मशिदीमध्ये दिवसाला नमाज तिथे वाचण्याची प्रथा असते ते आपल्याला तिथे पाहायला मिळते म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये आपल्या धर्मानुसार तिथे सारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामधील स त्या धर्मामधील जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा पूजा अर्चना असते ती वेगवेगळ्या प्रकारची करताना आपल्याला इथे दिसते म्हणून मराठी म मराठीतील प्रार्थना असो किंवा ती हिंदी म्हणजे मुसलमानाची असो यासारख्या तिथे वेगवेगळ्या प्रकार आपल्याला पाहायला दिसतात